प्रत्येक कुटुंबात सणा स सणावाराला लग्नाला वेगवेगळ्या पारंपरिक पद्धती केल्या जातात जसं प्रत्येकाकडे दसऱ्याला फुलांच्या माळा बनवल्या जातात आपल्या गाड्यांची किंवा आपल्या महत्त्वाच्या वस्तूंची पूजा केली जाते दिवाळीला फराळ करणं किल्ले बनवणं अशा गोष्टी सगळीकडेच होतात माझ्या घरातली एक परंपरा जी आम्ही खूप खूप आधीपासून माझ्या आजोबांपासून करत आलेले आहेत आणि ती माझी सगळ्यात आवडीची आहे म्हणजे माझ्या आजोबांकडे त्यांच्या कपाटात खूप जुने जुने नाणे ठेवलेले आहेत एकदम जुन्या काळातले तेव्हाचे तेव्हाचा एक रुपया किंवा तेव्हाचे पंचवीस पैसे हे किंवा त्याच्या आधीचे पण एक आणा दोन आणा हे असे नाणे ठेवले आहेत आणि ते आम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्या कपाटातून बाहेर काढतो ते चांगले धुवून पुसून ठेवतो आणि पूजेच्या वेळेस जशा वेगवेगळ्या गोष्टी मांडल्या फराळ ठेवल्या जातं किंवा सोनं ठेवलं जातं त्याचबरोबर एका ताटात आम्ही ते नाणे खूप सुंदर पद्धतीने एकावर एक लावून प्रत्येक नाण्याचं तो ज्या वर्षातला आहे त्या हिशोबाने ते एकावर एक रचून आणि असं सुंदर ताट तयार करून आम्ही ते पूजेत ठेवतो आणि लक्ष्मीपूजनानंतर सगळं झालं की परत ते धुवून चूऊन त्या कपाटात एकदम व्यवस्थितपणे ठेवले जातात ही हे करायला मला फार आवडतं दरवर्षी मला ती जुनी नाणी बघायला आणि त्याच्यानंतर ती किती जुनी कशी होती आणि आत्ता ही जरी एखाद्या गोष्टीवर एखादं नाणं आपल्याला नवीन किंवा वेगळं दिसलं जसं आत्ता आपला अमृत महोत्सव होता आपल्या स्वातंत्र्याचा त्यासाठी एक वेगळं नाणं दहा रुपयाचं किंवा वीस रुपयाचं जे वेगळं नाणं आहे ते जर आपल्याला मिळालं तर ते घेणं आणि त्या डब्यात घालणं की आता हे काहीतरी वेगळे आहे हे त्या नाण्यांमध्ये जाणार ही ही माझी आवडती गोष्ट आहे